हाय समृद्दी कशी आहेस अरे मी काय म्हणतात होते आता आपली सुट्टी चालू होते तर मग आपण मी तुला असं सजेस्ट्स तू मला असं सजेस्ट कर की कुठे कुठे फिरायला जाऊ शकते मी अशी ठिकाणाची शोधाशोध करत होते पण मला तर काय सुचत नाही आहे कारण खूप सुंदर सुंदर जागा आहेत पण त्यातलं मला कन्फ्युजन येते तर तूच मला सांग आणि जागा सुचवल्यावरती मला अजून एक प्रश्न पडला आहे की आऊट ऑफ इंडिया मला फिरायला जायचं आहे पण माझ्या पासपोर्टचा एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे माझा पासपोर्ट लवकरच म्हणजे माझा पासपोर्ट एक्सपायर होतो आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि तर त्याचं न म्हणजे मला तो रिनि नूतनीकरण करायचा आहे तर तुला म्हणजे त्याची प्रक्रिया वगैरे काय माहीत असेल तर मला जरा सांग आणि तर मला असं विचारायचं होतं की त्याच्यासाठी म्हणजे काय काय करावं लागतं कुठले कुठले मार्ग आहेत किंवा मला कोणाकडे परत तू कोणाची मदत घ्यावी लागेल वगैरे हे सगळं मला जरा सांग आणि परत जरा नवीन नवीन जागा पण एक सजेस्ट कर मला खूप आम्ही असं पूर्ण फॅमिली पूर्ण परिवार एकत्र जाण्याचा ठरवलं आहे आणि त्याबद्दल मला जरा सांग आणि परत त्या जे आणि मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की जेव्हा ऑफिसमध्ये मी जाईन त्यांच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यावरती तिथे काय काय प्रकार म्हणजे ती लोकं तिथले जे वरिष्ठ असतात ती लोकं आपल्याला काय काय आपल्याकडून त्यांच्या अपेक्षा असतात की आपण काय करायला पाहिजे त्याचं तुला जर म्हणजे तुला त्याबद्दल माहिती आहे तर मला थोडीशी माहिती दे असं मग असं आणि जरा मला त्याबद्दल सांग आणि ओके